मध्यप्रदेशात बाटिक पेंटिंगची हस्तकला प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यातील हर्सुल या आदिवासी पाड्यात वारली चित्रकला प्रसिद्ध आहे गुजरातमध्ये बांधणीवर प्रसिद्ध आहे ह्या हस्तकलांचा संबंध कापड उद्योगाशी जोडला गेलेला आहे कारण कापडांवर पडद्यांवर साड्यांवर चादरींवर वारली बांधणी बाटिक यांच्या डिझाईनची छपाई केली जाते खऱ्या फुलांसारखीच वाटतील अशी फुले आपण कागद आणि कापडापासून बनवतो खऱ्या फुलांच्या आयुष्यापेक्षा या कृत्रिम फुलांचे आयुष्य जास्त असते त्यामुळे त्यांचा उपयोग गृह सजावटीत केला जातो याच धरतीवर कारखान्यांमध्ये प्लॅस्टिकची फुले बनवली जातात ती फुले जास्त टिकाऊ असतात म्हणून त्याचा उपयोग सार्वजनिक ठिकाणी किंवा मंगल कार्यालयामध्ये सजावटीसाठी केला जातो साबणाच्या कारखान्यांमध्ये कपड्याचे अंगाचे साबणं कपडे धुण्याच्या पावडरी फिनाईल या वस्तू बनवल्या जातात हल्ली या वस्तू आपण घरामध्ये बनवू शकतो याचा स्वतःसाठी उपयोग करू शकतो शिवाय छोट्या प्रमाणात त्याचा व्यापार करून अर्थार्जनही करू शकतो आता टी व्ही जाहिरात क्षेत्र चित्रपट क्षेत्र नाट्यक्षेत्र दिवसेंदिवस वाढणारे उद्योग आहेत यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांनी अभिनयाचे शिक्षण घेतलेले असते येथे कलेचा आणि उद्योगाचा संबंध जोडल्या गेला आहे तसेच या क्षेत्रांशी फॅशन डिझायनिंगची कला सुद्धा कलाकारांचे पोषाख ठरवण्याशी निगडीत आहे अशा रीतीने हस्तकला क्षेत्र उद्योगांशी जोडता येऊ शकते तसेच औद्योगिक क्षेत्र हस्तकलेशी पण जोडता येऊ शकते